ग्रामीण भागातील मुलं मुलांना अलीकडे खूप पारंपरिक नृत्यामध्ये भाग घेतात तर त्या नृत्यामधून काही मुलांना सुधारणा पण आहे आणि काही मुलांना बिघ् काही मुलं बिघडलीसुद्धा आहे सुधारणा अशाप्रकारे आहे की त्यांनी स्वतःचे डान्सिंग क्लासेस खोललेले आहे त्यामुळे ते मुलांनासुद्धा नृत्य शिकवू शकतात त्यांच्यामुळे ते स्वतःचं स्वतःसुद्धा पैसे कमवू शकतात आणि काही नृत्याचे प्रकार असे आहे की त्या नृ नृत्यामुळे मुला लोकांना किंवा मुलांना व्यसनसुद्धा लागलेलं आहे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत त्यामुळे त्यांनी जे घरचे पैसे वगैरे असते ते सुद्धा ते बाहेर गमावून बसले आहेत नृत्यामुळे पण नृत्याचे फायदे असे नृत्याचे फायदे कोणी असे घेतात की नृत्यकला सादर करतात किंवा त्या नृत्यकला कला सादर शाळेमध्ये केल्यामुळे मुलांनासुद्धा बक्षीस मिळते नृत्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना आणखी शाळेत जायचा उत्साह वाढतो नृत्यामुळे पण काही मग मुले अशी आहेत की त्यांना या नृत्यामुळेच व्यसनसुद्धा लागलेले आहे ती व्यसनाच्या अधीन गेलेली आहे त्यामुळे त्यांना हे नृत्याचा हा प्रकारसुद्धा म्हणजे धोकादायक ठरत आहे